माझ नाव शानसिंग गुप्ता आहे मी सध्या स्टडी करत आहे माझा इंटरेस्ट गेमिंगमध्ये आहे फुटबॉल प्लेइंग फुटबॉलमध्ये आहे फुटबॉल खेळण्यात माझा खूप इंटरेस्ट आहे क्रिकेट खेळण्यात इंटरेस्ट आहे जिम करण्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे आणि मी एकदम स्वीट अँड सिम्पल पर्सनॅलिटी आहे आहे माझी आणि समजा जर तुम्ही माझ्या फ्युचरबद्दल विचारलं तर फ्युचरमध्ये आफ्टर ट्वेल्थ सध्या तर मी ट्वेल्थ करत आहे आफ्टर ट्वेल्थ मला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायचा आहे आणि हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाला की मला अॅडव्हान्स हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे ज्याला तुम्ही म्हणजे मास्टर्स इन हॉटेल मॅनेजमेंट हे हे केल्यानंतर मला स्विझरलँडला मॅनेजर म्हणून स्पेशली मॅनेजर म्हणून जॉब करायचा आहे आणि मॅनेजरमध्ये पण विचारशान तर मला नाईट मॅनेजरचा जॉब करायचा आहे तर नाईट मॅनेजर हा मला खूप चॅलेंजिंग वाटतो कारण की दिवसामध्ये तर म्हणजे जनरली सगळं लोकं हॅण्डल करतात पण नाईटमध्ये पूर्ण हॉटेलला मॅनेज करणं हे थोडं चॅलेंजिंग राहणार आणि माझी पर्सनॅलिटी जी आहे ना ती थोडं या जॉबला मी याच्याचसाठी चूज करत आहे कारण की मला चॅलेंजेस खूप आवडते तर नाईट मॅनेजर मला ह्याच्याचसाठी बनायचं आहे काहून का की हा खूपच चॅलेंजिंग आहे आणि हा म्हणजे मला चॅलेंजींग आवडते तर मला चॅलेंजेस एक्सेप्ट करायला खूपच आवडते कारण मला नाईट मॅनेजरच बनायचं आहे आणि होपफुली म्हणजे मी बनूनच जाणार नाईट मॅनेजर तर हेच माझी हीच माझी खूपच हे आहे आणि हे सगळं झाल्यावर पण मला खूप साऱ्या कन्ट्रीज पण यामध्ये ट्रॅव्हल करायला मिळणार आहे तर म्हणून मला बेसिकली मला मी एक्सप्लोर करणं खूप आवडते मला खूप साऱ्या कन्ट्रीज तर हॉटेल मॅनेजमेंट मला खूप साऱ्या ऑपोर्ट्युनिटीज प्रोव्हाइड करणार की माझ्या प्रोमोशन्सवर आज मी समजा इटलीला आहे तर उद्या मी स्विझरलँडला ट्रान्स्फर होणार तिथून समजा मला सिंगापूरला पण ट्रान्सफर करायची संधी पण होऊन जाणार इझिली कारण की माझी फिल्डच मुव्हेबल राहणार ना आणि बेसिकली म्हणजे सगळ्या ह्याचा मी हे घेऊ शकणार तर माझी पर्सनॅलिटी ह्याच्यावरच डिपेंड करते की मी म्हणजे मला एक्सप्लोर करण्याचा शौक आहे चॅलेंजेस अॅक्सेप्ट करतो घरापासून दूर राहायची इच्छा पण आहे तर म्हणून मला खूपच आवडते हॉटेल मॅनेजमेंट आणि माझी पर्सनॅलिटी पण